राज्याला भेट देताना पर्यटक मनोरंजनाचे भरपूर पर्यान एवढू शकतात जसे की रस्त्यावरील सादरी करणं स्थानिक उत्सव पारंपारिकमधे भावभीज आहे गणेश चिती आहे नाराळी पौर्णिमादेखील आहे असे अनेक पर्याय निवडू शकतात त्यामदे गणेश चतुर्थी बघायला गेलं तर म गणपती बापाचं आगमन त्यात कोणत्या कोणत्या प्रकारे कशे कसा सहभाग घेता येतो आगमनाला कोणत्या कोणत्या प्रकारचे वेंज्यू सीट असतात हे देखील आपल्याला कळतं त्यात भरपूर जगभरातील भरपूर पब्लिक सर्व जड नाचत असतात फार धमाल असते मस्ती असते मित्र मैत्रिणी ग्रुप करून येतात आगमनाला त्यानंतर काहीजण स्पॉट स्पेसिफिक स्पॉट रस्त्यावरती वांडून ठेवलेल्या असतात तिथे सर्व सर्व गणेशभक्तांना जूस सरबत वडापाव असे काही ना काही खाद्यपदार्थ फ्रीमधे दिले जातात काही मंडळ कार्यकर्ते असतात त्यांनी ते स्पॉन्सर केलेले असतात आणि ते त्यांना दिले जातात त्यानंतर पर्यटक पाहायला गेलं तर आणखी आहे तर मग बघायला गेलं तर नारळी पौणिमादेखील आहे नाराळी पौणिमाला देखील होळी जळतात त्यामदे नारळ फेकला जातो आणि तो नारळ जळल्यानंतर थोडा काढून त्याचं आतलं जे असतं ते खांदलं जातं त्याने चांगला लाभ प्राप्त होतं असे म्हंटले जाते आणि रस्त्यावरले सादरी करणे म्हणजेच रस्त्यावर रस्त्यावर जे काही ना काही सादर केले जातात ते कार्यक्रम पौराणीक पोहाडा किंवा लावणी डान्स असू दे हे देखील पर्यटक आवर्जून पाहायला येतात